सहसा आपल्या भार भारतातील खेळाडूंना एन्करेज किंवा बूस्ट करण्याची गरज नसते कारण आपला भाएत भारतातील खेळाडू हे कधीच पैशासाठी किंवा कशासाठी खेळत नाही ते आपल्या देशासाठी त्यांना तो खेळ आवडतो आणि त्यांना आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय ह्यासाठी खेळतात पण तरीही जरी आपल्याला बूस्टिंग करायची असेल जरी खेळाडूंची तर आपण त्यांना महाराजांचं एक चांगलं उदाहरण देऊ शकतो आपण आपले खेळा आधीचे खेळाडू किंवा ऑलम्पिक खेळाडू हेंचा आपण त्यांना योगदान सांगू शकतो त्यामुळे त्यांना एक एन्करेज होईल ते मोटी मोटिवेट होतील आजून आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केलेले म्हणजे आपल्यासाठी केलेले प्रयत्न आपलं रस राष्ट्र स्वातं आपल्याला स्वातंत्र्य मिळावं त्याबद्दल आपले पूर्वजांचं योगदान हे आपण आपल्या खेळाडूंना सांगू शकतो आणि परत ह्या खेळांमुळे ते कसे मेंटली आणि फिजिकली फिट व्हा होतात हे आपण सांगू शकतो त्यांना आपण खूप जास्त त्यामुळे एन्करेज करू शकतो त्यांचा परफॉरमन्स बूस्ट होईल जेव्हा ते खेळ खेळतात तेव्हा आपण तिथे उभं राहून त्यांना चियर अप करणं ह्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो